पायाभूत सुविधांची कमतरता आणि उपलब्ध आरोग्यसेवांच्या लाभांविषयी जागरूकतेचा अभाव हे भारतात आरोग्यसेवा सगळ्यांना उपलब्ध करून देण्यातले महत्त्वाचे अडथळे आहेत खाजगी क्षेत्रातील आरोग्यविषयक सुविधा तर शहरी भागामध्ये जास्त उभारल्या गेल्या आहेत कारण खाजगी पायाभूत सुविधा जास्त आर्थिक संसाधने असलेल्या भागामध्ये आकर्षित होतात ग्रामीण आरोग्यविषयक सेवा ह्या तुलनेनी दुर्लक्षित आहेत आरोग्यसेवा सुविधांची मर्यादित उपलब्धता ग्रामीण भागात स्थलांतरित होण्याबाबतची अनिच्छा आणि प्रोत्साहनांचा अभाव यामुळं वैद्यकीय व्यावसायिकांची कमतरता आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळं ग्रामीण भार भारतातील आरोग्यसेवा या तेथील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजूनही झगडत आहेत आयुष्मान भारत योजनादेखील आरोग्य आणि कल्याण केंद्राद्वारे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास बळकटी देत आहे परिस्थितीत निश्चितच सुधारणा होत आहे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेसारख्या योजना सध्या वेगाने विस्तार त्यांचा होत आहे ग्रामीण भारतातील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे आरोग्यसेवा सुविधांची मर्यादीत उपलब्धता अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांसारख्या मूलभूत आरोग्य सुविधांचाही अभाव आहे यामुळे रहिवाशांना तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीसह खराब वाहतूक पायाभूत सुविधांमुळं ग्रामीण रहिवाशांना आरोग्य सुविधांपर्यंत वेळेवर पोहोचणं कठीण होतं विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत सरकार गैरसंस्कारी संस्था काही एन जी ओ आणि आरोग्यसेवा प्रदात्यांद्वारे प्रयत्न केले जात आहेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यासारख्या उपक्रमांचे उद्दिष्ट हे ग्रामीण आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करणे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि आवश्यक औषधांपर्यंत पोहोचणे याच्यावर भर देत आहे दुर्गम भागात पोहोचण्यासाठी टेलिमेडिसिन आणि मोबाईल हेल्थ क्लिनिक्सचाही उपयोग सध्या कैला केला जात आहे